आमच्या भागामध्ये सरकारी दवाखाना एकच असल्यामुळे तिथे खूपच गर्दी असते आणि उपचार घेण्यासाठी खूप लांबच लांब रांगा लागलेल्या असतात लोकांच्या आणि एकच सोनोग्राफी वगैरे मशीन असल्यामुळे तिथे खूप वेळ लागतो एका पेशंटलाच खूप वेळ लागतो त्यामुळे तिथे खूपच मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात कधी कधी असं होते की त्या ज्या मशीन असतात हे सांगतात की बिघडलेले वगैरे आहे तुम्ही बाहेर जाऊन करून या त्यामुळे मग बऱ्याच लोकांना हे जे सोनोग्राफी आहे किंवा किडणीची जी सोनो हे जे होते उपचार ते बाहेर जाऊन करावं लागतात प्रायवेटमध्ये आणि ते खूपच महागात पडतात आणि सरकारी दवाखान्यामध्ये बेडची पण खूप कमतरता राहते ब्लड वगैरे जर द्यायचं असलं तर ते पण तिथे उपलब्ध राहत नाही